शाळेनंतरच्या संध्याकाळच्या शिकवणी खाजगी वर्गाबद्दल तुम्हाला काय वाटते शाळेनंतर संध्याकाळीचे क्लासेस म्हणजे एक्स्ट्रा खाजगी वर्ग जे घेतात त्याबद्दल म्हणजे एकतर बघायला गेलं तर शाळेत जर कमी शिकवलं जातं त्यामुळे बाहेर क्लासेस लावले जातात दुसरी गोष्ट म्हणजे काही जणांना असं वाटतं की खाजगी शिकवणी म्हणजेच एक्स्ट्रा क्लास लावल्याने मुले हुशार होऊ शकतात त्यामुळे प्रगती होऊ शकते त्यामुळे आम्ही क्लासेस लावतो असं असू शकतं काही जणांना घरात अभ्यास करून कळत नसतं स्वतःच्या स्वतः अभ्यास करण्या जमत नसतं त्यामुळे आपण घरची क्लासेस पण आहे तोटा पण आहे त्यामुळे विचार केला असता तर तो तो त्या त्या जागेवर ठीक आहे त्यामुळे आपण काही त्यांना करू शकत नाही त्यामुळे खाजगी क्लास लावणेही चांगले आहे आणि न लावणेही चांगले आहे ज्याच्या त्याच्या मनावर आहे